हॅलो हा बोला नमस्कार हो मॅडम भाजीपाला आहे ना

अच्छा अच्छा कोणते कोणते हो फुल गोबी आहे आपल्याकडे पत्ता कोबी पण आहे

हो शिमला मिरची पण आहे

अच्छा अच्छा ठीक आहे हो टमाटर पण मिळून जाणार टमाटर चार किलो ठीक आहे चालेल पुन्हा काय लागेल मॅडम हो बीटरूट पण आहे हा हा हिरव्या मिरच्या पण आहेत हिरव्या मिरच्या एक किलो ठीक आहे चालेल मॅडम सगळा भाजीपाला आपल्याकडे सकाळीच येते सगळा भाजीपाला फ्रेश राहते

मॅम दोनी पण ऑप्शन आहेत तुम्ही इकडे येऊ पण शकता किंवा आमच्याकडे होम डिलेव्हरीचा पर्याय पण उपलब्ध आहे हा हा ठीक आहे मॅडम चालेल तुमचा डिलेव्हरी चार्जेस पकडून सगळा होणार अकराशे पन्नास डिस्काउंट मॅडम हो हो बरोबर बरोबर डिस्काउंटमध्ये आम्ही तुम्हाला पन्नास रुपये कमी करू या तुम्ही अकराशे रुपये देऊन द्याल ठीक आहे हा हो चला हं हं ठीक आहे चालेल हो हो आज संध्याकाळपर्यंत डिलेव्हरी होऊन जाणार हो चालेल